भरपूर काही रुग्णालय आणि सेवा पण आहे पण सेवा एवढी काही विशेष नाही आहे भरपूर सेवेचा तुटवडा नि निर्माण झालेला आहे आणि त्यातल्या त्यात तर आता तर पहले तरी काही ना काही स्वस्त होतं आता तर प्रत्यक्ष म्हटलं तर लूटमारच चालू आहे डॉक्टर लोकांची फी वाढलेली आहे औषधांवर औषध लिहून देतात अननेसेसरी त्या कामाच्या नसेल त्याही टेस्ट करायला लावतात म्हणजे खर्चावर खर्चच आहे महाग झालेला आहे आणि महामारीच्या सतामध्ये तर कोडीव कोविडमध्ये तर खूपच लूटमार केली डॉक्टर लोकांनी की जसा आला तसा जसे कसे पैसे निघता येईल यांच्याकडनं कस्टमरकडनं तसं त्यांचा विचार होता म्हणजे असं समजा की एक प्रकारची खूपच लूट केलेली आहे की जे आवश्यक आहे त्याचं निदान करून औषध उपचार द्यायला पाहिजेत ते आपल्यावरच एक प्रॅक्टिस म्हणून केलं जातं आता ही औषध घेऊन पहा तिनं नाही बरं वाटलं तर दुसरी घेऊ म्हणजे असं चार दिवसांनी पाच दिवसांनी हप्त्यातून चार पाच वेळा ते आपल्याला रूटींगला बोलवतात म्हणजे असं वारंवार ते आपल्याला खर्चात पाडतात आणि प्रत्यक्ष त्यांना काही बिमारीचं निदान लागत नाही तर त्यासाठी भरपूर काही चांगली सुधारणा करायला पाहिजे अशा काही टेक्नॉलॉजी त्यांनी वापर करावे की बा पर्टिक्युलर याच्यामध्ये कुठली बिमारी ह्या आणि कोणत्या औषधीनं ती कव्हर होईल ह्या काही गोष्टीचा त्यांनी विचार करून एक सुधारणा करायला हवी म्हणजे जेणेकरून पेशंटला जास्तीत जास्त खर्च नाही लागणार कमी औषधीमध्ये चांगला आराम मिळेल कारण की जास्त औषध घेतली तर त्याचा पण त्याच्यावर साईड इफेक होतो त्यामुळे अशा काही गोष्टी जर त्यांनी डॉक्टर लोकांनी विचार करायला पाहिजे आणि ह्यामध्ये अशा प्रकारच्या भरपूर सुधारणा करायला हव्यात आणि खर्चामध्ये पण थोडी सवलत द्यायला हवी त्यांनी तर अशा प्रकारे सुधारणा जर केली तर आपल्याला खूप चांगली औषधोपचार मिळू शकतो